आम्हाला आम आमच्या परिसरात रामलिंग हे अभयारण्य आहे तिथं जाण्यासाठी खूप आवडतं कारण तिथं पावसाळ्यात धबधबा असतो आणि महादेवासाठी ते प्रसिद्ध ठिकाण असल्यामुळं आणि रामायनकाळापासून जे त्याची तिथली वर्णता असल्यामुळं थंड हवेचं ठिकाण असल्यामुळं आम्हाला रामलिंग या ठिकाणी जायला सुट्टीच्या दिवशी परिवारासह जाण्यासाठी आवडतं